हां तुम्ही आमचं लोन घेतलं आहे दहा हजाराचं कधी परत करणार आहे हां होम लोन घेतलं आहे तुम्ही दहा हजाराचं कधी परत करणार आहे हां आणि त्याचं व्याज पण द्यावं लागेल देणार देणार म्हणताय तुम्ही पण असेच घुमवणार मी तुमच्या घरी पण येऊन गेले हां तरी पण दिलं नाही तुम्ही काय हो करता लवकर द्याल ना नाहीतर मला ऑब्जेक्शन घ्यावं लागेल नाही जर झालं तर डबल गेला नाहीतर गटवाले तुमच्या घरी येऊन जाईल डायरेक्ट तुमचा नवरा काय करतो कोणता जॉब करतो तुमच्या नवरा त्यांना पेमेंट करायला लावा पटकन आम आमची कन्फ कंपनी काही एवढा टाईम देत नाही त्यांना लवकर करायला लावा

उद्या येतो मग तुमच्या घरी हां व्याज पण द्याल आणि ते लोन पण द्याल